हो मला सहलीला जायला आवडते कारण आत्ताच आम्ही आमच्या शाळेच्या मित शाळेत सोबत सहलीला गेलो होतो ज्यात आम्हाला सकाळी सात वाजता शाळेत बोलावलेलं होतं कंटाळा तर वाटत होता पण कारण सहलीत जायचा जो उत्साह असतो तो मनात खूप म्हणजे वाढत होता आणि सहलीला गेलेल दोन ठिकाणी गेलेलो पहिले तर तिनविरा होतं जिथे गेलो तिनविरेचं मंदिरमध्ये अश पाया वगैरे पडले व तिथले खूप अशे दुकानं वगैरे होते तिथे खरेदी वगैरे केली नंतर तिनविरा गेलो आणि तिथं एक डॅम होतं मोठं तर तिथे गेलो खाली थांबलेलो त्याच्यावरनं पाणी पडत होतं तर ते त्याच्याने भिजून खाली थांबून भिजलो ज्याच्यात खूप आनंद आला मजा केली मित्र वगैरे होते बसमध्ये जाताना गाणी वगैरे गायली गाण्यांच्या भेंड्या खेळल्या खूप कायकाय केलं त्या तिनविरेला प पोचल्यावर म्हणजे खूप काही द दुकानातनं खरेदी केली खाल्लं पिलं परत दुसऱ्या ठिकाणी गेलो जिथं प्राचीन कालीन मंदिर होतं गेलो अ प पाया वगैरे पडलो बाकी ते प्राचीन मंदिरात सर्व ठेवलेले खूप काही असे म्हणजे जे पहिले वापरले जाणारे हत्यारं वगैरे ठेवले तिथे दिसले आम्हाला प्राचीन कालीनमधले मूर्त्या दिसल्या मु ते सर्व बघून आम्हाला त्याची खाली लिहिलेली माहिती वाचत बसलो नंतर परत बसमधे जाऊन थोडीशी दंगामस्ती केली थोडाफार त्रास तर दिलाच तआमच्या शिक्षकांना पण सहल आहे बोलल्यावर तेवढं तर चालणारच कारण सहलीमध्ये सर मॅडम ह्यांची राग बघायचं बघणं नसून तर आपण जेवढं होईल तेवढं मस्तीमध्ये प मस्तीमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो तसेच मित्रां फिरताफिरता तसेच बसमध्ये परत मार मा दोस्तीमध्ये मस्ती करताकरता मित्रांमध्ये भांडणंही होतात पण ते त्याच्यावर दुर्लक्ष करून आम्ही मज्जा करत होतो आणि ज्यांना कोणाला बसमध्ये प्रवास क करण्याचा त्रास होत असेल ते तर डायरेक्ट झोपूनच गेलते त्यांना तं आनंद उचलण्याचा संदेश मिळाले नाही त्या कारणाने मला सहलीला या अशा कारणांमुळे मला सहलीला जाणे खूप आवडते